रोजगाराचे कामं कारण की कोणी आहे कारण की गरजू गरीब वगैरे म्हणजे दहा दहा हजार हे रेशा हा लाहीन राह्यलं तर आपल्याला दहा हजार रुपये पण जिथे जे जागा आहे तिथे खूप सारे लोकं आहे कारण की ते जागा कमी पडू राहिली की खूप विद्यार्थी वगैरे आहे खूप जणं आहेत ते कारण की त्यांचं पण घर चाललं पाहिजे नाही दहा हजार आता आपल्याला मोठी जॉब लाव जॉब घ्यायची आहे तर आपल्याच्यानं नाही झालं तर आपलं घर आपण जर गरीब राहिलो तर आपल्याला कसं पण घर चालवायला लागेल कसं पण रोजगाराचे जे नियम आहे ते करायला पाहिजे जसं की आता त्यांना डॉक्टर वॉक्टर आहे त्या डॉक्टरला पण आता जर त्यांना पण त्यां ते पण गरीब असेल त्याला पण गरज असेल ते पण रोजगाराचे कामं करू शकतात आणखी अजून जे गरीब आहे ते पण लोक करू शकतात असं काही नाही आहे रोजगारांसाठी सगळ्यांनी केलं पाहिजे कारण की आपण गरीब आहो आपल्या आपलं घर चाललं पाहिजे आपल्या घरी मुलं आहे मुली आहे आपलं घर चालू आपण जर करी झालं तर आपल्याला क काही पण करून घर चालवायला लागेल ना कसे पण कामं राहून कसे पण कामं राह खूप सारी कामं होतं की पण आपल्याला कामं करावं लागतं रोजगारानी इथच्या ठीक आहे आणि खूप बाजूला वगैरे खूप असे खूप लोकं येतात तिथे जे लाईन होत्या त्या खूप आता जिथे जर आता मोठी जागा जर राहिलं ते पण कमी होऊन राहिले कारण की इथे लवकर रोजगार इकडे लवकर हे लागते तर रोजगारांचे लोकं आता जे गरीब असेल त्यांना कुठं पण काम करायला जे म्हटलं ते करू शकते आणि ते पण रोजगाराचे कामं करायला तयार आहे जे गरिब आहे कारण की त्यांचं घर चाललं पाहिजे असं त्यांना वाटते की किती पण एक रुपये भेटो का हजार रुपये भेटो ते आपलं घर चाललं पाहिजे म्हणून ते रोजगाराचे काम कामं करतात ते रोजगाराची हे करतात